हॅलो डिजिलॉकर ग्राहक सेवा हां ह ओ हो हो मी मी धुमाळ बोलतो आहे मी सध्या श्रीलंकेच्या विमानतळावर आहे मी माझा पासपोर्ट जेव्हा तिथे दाखवला तेव्हा त्यांना माझ्या पत्त्याबद्दल काहीतरी शंका आलेली आहे आणि ते म्हणत आहेत की बॉ तुम्ही अजून एखादा असा डॉक्युमेंट म आम्हाला दाखवा अशी काही कागदपत्रं दाखवा की ज्याच्यावर तुमचा पत्ता आहे म्हणजे ते माझ्या पासपोर्टवरचा जो पत्ता आहे तो त्या कागदपत्रांवरच्या पत्त्याशी त्याची पडताळणी करतील आणि मग त्यांचं समाधान होईल असं त्यांचं म्हणणं आहे आणि मी माझं डिजिलॉकर माझ्या सहा आकडी पिनने ॲक्सेस करण्याचा म्हणजे त्याच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु त्याच्यात मला काही यश येत नाही आहे आणि मला माहीत आहे की मी त्याच्यामध्ये माझं लाईट बिल आणि माझं ड्रायविंग लायसन्स अपलोड केलेलं आहे आणि त्याच्यावर माझ्या घरचा पत्ता आहे आता ती डॉक्युमेंट्स मग मी त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही आहे कारण माझा सहा आकडी पिन टाकून डिजिलॉकरचा मला काही ती डॉक्युमेंट्स म्हणजे मी लॉग इन करू शकत नाही आहे आता मला याच्याबद्दल तुमची मदत पाहिजे आहे कारण त्याशिवाय म हे माल माझी इथनं सुटका होणार नाही आहे त्याच्यासाठी मला आता तुम्ही काहीतरी मार्ग सुचवा की जेणेकरून मला ते डॉकुमेंट्स मिळतील बघायला मिळतील आणि मी ती त्यांना दाखवेन मग ते त्या पत्त्याची पडताळणी करतील आणि मग मला इथनं म्हणजे पुढच्या माझ्या प्रवासाला म्हणा किंवा काय ते निघता येईल किंवा एरपोर्टच्या बाहेर पडता येईल हो हो मी तीन चार वेळा प्रयत्न केला माझा सहा आकडी जो प म्हणजे माझा पिन आहे डिजिलॉकरचा तो मी तीन चार वेळा प्रयत्न केला पण ते मी लॉग इनच करू शकत नाही आहे आता नाही नाही पिन पिन शक्य आहे माझ्या आता एखादं चुकीचा टाकला गेला असेल पण माझ्या मते मी बरोबर पिन टाकला होता अच्छा म्हणजे मग तुम्हाला म्हणजे कसं काय मग परत एकदा प्रयत्न करू का मी त नाही मला एक समजत नाही आहे की मी विसरलो असेन तर काय करू मग मी नवीन पिन म्हणजे मला जनरेट करता येईल का न नवीन पिन तयार करता येईल का मला त्याच्याबद्दल तुमच्याकडनं काही मार्गदर्शन मिळेल का बरं मग मी काय करू म्हणजे विसरलो आहे पिन विसरलो आहे म्हणून असं काहीतरी करायचं का मी हे कारण मला अतिशय गरज आहे त्या डॉक्युमेंट्ची त्याशिवाय मला इथे त्यांनी अर्ध्या पाऊण तासापासून त्यांनी मला इथे अडकून ठेवलेलं आहे आणि ते म्हणत आहे की तुमचा हा जो पासपोर्टवरचा पत्ता आहे तो मला तुम्ही दुसरा असं काही बिल किंवा कागदपत्र किंवा असं काही दाखवा क डॉकुमेंट किंवा का क की त्याच्यावरून आम्हाला पडताळणी करता येईल की तुमचा पासपोर्टवरचा पत्ता आणि त्या दुसऱ्या जे काही डॉक्युमेंट तुम्ही दाखवाल आम्हाला त्याच्यावरचा पत्ता सारखा आहे की नाही मग ते त्यांचं समाधान झालं की ते मला म इथनं बा सोडतील मग ते हो मग मी काय करू पिन विसरलो आहे म्हणून असं कमांड टाकू आणि नवीन पिन सेट करू का मग म ओके हां हां आलं लक्षात म्हणजे थोडक्यात मी नवीन पिन सेट करायचा आणि म्हणजे मला हे डॉक्युमेंट्स मिळू शकतील कारण मला याची आत्ता या क्षणाला खूप नितांत आवश्यकता आहे आणि तुम्ही मला ही जी मदत करत आहे आता केली आहे त्याच्याबद्दल मी क खरोखर मनापासून तुमचे आभार मानतो धन्यवाद